हॅलो हा सोनल बोलत आहेत ना सोनल सोनल मी विपुणा बोलते आहे कसे आहे तुम्ही मी पण छान आहे अच्छा आपल्याकडे जे आहे ना आता आपल्या यवतमाळमधे वेदर खूप चेंज झालेलं आहे तर त्याच्यामुळे कुठे कुठे की नाही खूप पाऊस येऊन राहिलेला आहे कुठे बाढ आलेली आहे पूर आलेला आहे ना आता उन्हाळा सुरु आहे परंतु उन्हाळा सुरु असून पण उन्हाळ्यासारखं वाटत नाही आहे तुमच्याकडे पण असंच होऊन राहिलेलं आहे का वातावरण हां हां बरोबर हो ना तेच तर आता उन्हाळ्याचे दिवस असूनसुद्धा आपल्याला पावसाळ्यासारखे मधात वाटायला लागत आहे वातावरण भरपूर चेंज झालेलं आहे आधीसारखं काहीच नाही आहे हे वातावरण तर याच्यामुळे माहीत आहे जे शेतकरी आहे शेतकऱ्यांना पण खूप त्रास होऊन राहिलेला आहे हां त्यांनी जे त्यांच्या शेतीमधे जे काही माल लावलेला आहे ना त्याला पण खू खूप नुकसान झालेली आहे हो ना हां आणि गर्मी इतकी जास्त होऊन राहिलेली आहे की उकडल्यासारखं वाटते आहे अगदी बरोबर ठीक आहे काही नाही हेच सांगायचं होतं की आमच्या इकडे तर खूप ऊन आहे आणि मध्येच पाऊस पण येतो त्यामुळे खूप जास्त पूर पण आलेला आहे तुमच्याकडे पण असंच प्रकार आहे ना तिकडच्या साईडला पण अच्छा ठीक आहे हे प्रकार हा सगळीकडे तसंच चाललेलं आहे ठीक आहे चालेल या तुम्ही मग इकडे यवतमाळला आमच्याकडे कधी थोडंसं वेदर चेंज झालंय की या मग हां हां ओके चालेल चालेल ठीक आहे ठेवू